हो म्हणजे शालेय शिक्षणानंतर प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार मार्ग निवडतो आता जसं आई वडील असतात काय काय वडील सी ए असतात डॉक्टर असतात इंजीनियर असतात मग ते तसं तसं तसं सल्ला देतात त्यांच्या मुलांना मग काय काही विद्यार्थी असतात ते पालक जसं बोलतात त्या तो मार्ग निवडून त्याच्यामध्ये यशस्वी होतात तर काय काय काय काहींच्या वडिलांचा व्यवसाय असतो कुठला तर ते तसंच मार्गदर्शन करतात मुलांना की तुम्ही हा व्यवसाय करा तो व्यवसाय करा किंवा वडिलांच्या व्यवसायामध्ये मुलं हातभार लावतात तर काय काय मुलं चांगल्या चांगल्या त्यांना नोकरी लागते तर नोकरीच्या ह्याच्यामध्ये जातात काय काय लोक घरचा घरगुती व्यवसाय सुरू करतात तर प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार किंवा आई वडील जसं बोलतील काय काय लोक मित्रांच्या मार्गदर्शनाने पण जातात